मी त्या ठिकाणी बहिर्जी नायकां वरती जी लिहिलेली कादंबरी आहे बाजिंद म्हणून मी ती वाचण्यात आली होती सुरुवातीला मला एक मित्राने ती दिली होती वाचायला पण मी काही कारणाने मला ती वाचण्याचं योग आला नाही आणि सुरुवातीलाही काही दिवस वाचन करताना एवढं इंटरेस्ट त्यामध्ये जा जागा झाला नव्हता परंतु मी जसंजसं ते वाचत गेलो काही काळानंतर त्याच्यामध्ये खूप रोमांचक कहाण्या त्या ठिकाणी वाढत गेल्या आणि कशा प्रकारचं आपलं बहिर्जी नायकांचं आयुष्य होतं त्यांनी कशाप्रकारे स्वराज्यासाठी त्या बहिर्जी नायकांनी आपलं योगदान दिलेलं आहे त्या त्या पुस्तकामार्फत आपल्याला कळायला लागलं आणि पुढे चालून आणखीन असं कळलं की छत्रपती शिवाजी महाराजांनी आपलं गुप्तहेराचं जे जाळं पसरवलं होतं त्याचं योगदान किती महत्त्वाचं होतं स्वराज्य स्थापन करण्यामध्ये याच्यामध्ये ती पूर्ण पुस्तक वाचल्यानंतर मला आणखीनच जाणीव झाली अशा प्रकारे मला ती पुस्तक वाचण्यामध्ये खूप पुढं वाचत वाचत मी ते पूर्ण क करून टाकले